खरंतर कोणताही लेखक हा आपल्या साहित्यातून आपल्या लिखाणातून आपल्या आपल्या अनुभव विश्वात असलेले जे अनुभव असतात ते अनुभव तो आपल्या लिखाणातून शब्दांकित करत असतो किंवा आपल्या शब्दातून मांडत असतो तर त्याला काही असं ठरावीक असं बंधन नसतं तो फक्त कवितेला मात्र बंधन असतं की ते मुक्तछंद वगैरे किंवा कवितेचे प्रकार असतात मुक्तछंदातली कि वा किंवा शब्दबद्ध वगैरे अशी कवितेचे प्रकार हे असतात बाकी कथा वगरे हे तर सर फक्त त्याला भाषेच्या वग वगैरे कधीकधी मर्यादा येतात कधी आपण ना बोलीमधेसुद्धा लिहिल्या जाऊ शकतात आणि कोणा कुठल्याही लेखकाचं काही लेखन नामदे काही विशिष्ट सुधारणा करण्यासारखं असं काही नाही आहे कारण जो तो आपापल्या अनुभव विश्वातून लिहीत असतो आणि साहित्य लिहिण्यासाठी कुणालाही कुठलीही बंधने नाहीत फक्त जे साहित्य निर्मितीची काही बंधने आहेत ती पाळावी लागतात ती पाडली तर बाकी कुणी लिहिण्याबद्दल काही असं काही सुधारणा वगैरे अशा काही नाहीच असं नसतातच आणि इतर लेखकांपेक्षा मला माझे साहित्य वेगळे वाटते वे वेगळे वाटण्यापेक्षा आपण काळासोबत काळाच्या प्रवाहासोबत आपण लिहित जातो म्हणजे असं नाही की अरे कविताच आहे तर मग ती लयबद्ध आणि किंवा ठरावीक ग्रामॅटिकली म्हणजे ग्र कवितेच्या नियमानुसार ती व्यवस्थित अशी ते बरोबर शब्द मोजून वगैरे असं काही नाही आजकाल मुक्तछंदामध्ये बरेचसे कवि क कविता करतात कविता लिहितात कारण काय शेवटी भावना पहिली गोष्ट तर कवितेतून भावना व्यक्त करायला शब्द कमीच पडतात तिथे बंधनं येतात भावना व्यक्त करायला कवितेमधे पण कवितेची एक सुंदरता असते की तिचे ठरावीक शब्दांमध्ये आणि लई तालात बोलणं हेच तिचं सौंदर्य आहे कवितेचं त्यामुळे मुक्तछंद वगैरे आजकाल फार प्रमाणात लिहिले जातात सो त्या असं काही वेगळेपण नाही हे फक्त एवढंच मला असं वाटतं की मी माझ्या भावना व्यक्त करते ठरवून वगैरे असं काही नसतं जे जसं ओघा ओघा येतं तसंच मी ते लिहिण्याचा प्रयत्न करते फक्त एवढंच की ते नियमांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून त्या लिखाणालाही सौंदर्यप्राप्त वाह व्हावं बाकी इतकंच बाकी काही नाही